आत्ताच नुकतं झालेल्या वादळी वारे आणि पावसासोबत बेमोसम जो पाऊस आला होता अवकाळी पाऊस त्याच्यामुळे माझ्या शेतातील खूप सारं नुकसान झालं चार एकराचा कांदा होता त्या कांद्याचं असं रोप काढून त्याची जवन लावली होती त्या अवकाळी पावसामुळे ती जवन वाया खराब झाली जो कांद्याला भाव मिळायला पाहिजे होता तो भाव नाही मिळाला उरलेल्या शेतात गहू होता वादळी वाऱ्यासोबत तो पूर्ण गहू झोकून गेला तिच्यात बरंच काही नुकसान झालं अशा अवकाळी पावसामुळे ह्या वर्षी माझं खूप माझंच नाहीतर पूर्ण माझ्या भागातील शेतकरी बांधवाचं आणि व्यापारीवर्गाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे कांद्याचा भाव जो दोन हजार क्विंटल मिळायला पाहिजे होता दोन हजार हजार रुपये क्विंटल तो फक्त तीनशे ते चारशे रुपये क्विंटल मिळाला म्हणजे दोनशे खंडीला सहाशे रुपये खंडीने गेला जो कांदा तीन ते चार लाखाचा व्हायचा चार एकरात तो आ फक्त सत्तर ते अस्सी हजार रुपयातच विकला गेला राहिला गहू जो गहू मला व्हायचा होता समजा एक माझ्या दोन एकरात मला नेहमीप्रमाणे तीस पोते गहू होतो पण आता यंदा तोही होणार नाही आहे कारण की पूर्ण गहू झोपला गेलेला आहे इतिहासात म्हणजे एक वेळेस असंच अवकाळी पावसामुळे धरणाला खूप पाणी सोडलं तिच्यात पण धरणाला पाणी सोडल्यामुळे नदी काठी असलेल्या आमच्या गावातील खूप सारे झोपडपट्टी ज्यांचे गुरंढोरं होती ते वाहून गेले त्यात ही खूप मोठं आमच्या भागात एक ते ही नुकसान खूप सारं झालं होतं अशा अचानक आलेल्या पावसामुळे धरणांनी रात्रीच गेट उघडून दिले कोणालाही कुठली कल्पना न देता त्याच्यामुळे जे नदीकाठचे वसाहत होती राहणारे लोक होते ते रात्रीस त्यांचे घरं वाहून गेले त्या शेतात बांधलेले गुरंढोरं होते ते ही सुद्धा वाहून गेले असं प्रचंड नुकसान त्या वेळेस झालेलं होतं आमच्याकडे